मराठी भाषेचा विशेष शिवाजी महाराज स संभाजीराजे यांनी आपल्या इंडियात मराठी भाषेचा उल्लेख केला आणि मराठी भाषा आपल्या इथे म्हणजे खूप पूरन पूर्वी चालत आहे आणि ही अशीच चालत राहणार काहीच प्रॉब्लेम नाही मॅक्झिमम आपल्या इंडियात खूप लोक अशी आहेत की मराठीच भाषेचा वापर करतात तसा काहीच प्रॉब्लेम नाही आणि तसं आपण कुठं बाहेर पण गेलं तरी मॅक्झिमम लोकांनी मराठी भाषाच युज करावी आपण ज्या प्रत्यक्षात आहे त्या मराठी भाषेचाच वापर करावा आपण कुठे पण गेलो ट्रेनमधी बसमधी कुठं बाहेरगावी तर मराठी भाषेचाच उल्लेख करायचा तसा जे आपल्या भाषेला कही प्रॉब्लेम नाही आहे आपली भाषा कुठंही चालते आणि आपल्या भाषेला कोणीही ओळखते आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे आपण मराठी आहे मराठी भाषेचा अभिमान पाहिजे आपली भाषा संभाजीराजे शिवाजीराजे यांनी काढलेली आहे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे कुठेही आपण आपली भाषाच मराठी यूज करावी